पहिला जिल्हा आहे अमरावती जिल्हा दुसरा जिल्हा आहे वाशिम जिल्हा तिसरा जिल्हा आहे पुणे जिल्हा चौथा जिल्हा आहे अहमदनगर आणि पाचवा जिल्हा आहे हिंगोली